हॅलो नमस्कार मी बोलतो आहे आमची एक कौटुंबिक पुनर्मिलनाचा कार्यक्रम आहे एक मोठा ग्रुप तयार झाला आहे जवळपास तीस चाळीस लोकांची सहल आहे आम्ही एकत्र प्रवासासाठी फ्लाईटने जाण्याचा विचार करतो आहे त्या त्यामुळे मला तुमच्या ग्रुप बुकिंग विभागाशी बोलायचं आहे ग्रुप आरक्षणासाठी काही सुविधा असतात काही सूट पॅकेजेस किंवा स्पेशल व्यवस्था आहे का हे सगळे विचारायचं आहे आमचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सर्वांनी एकत्रच बसायला मिळणं आणि शक्य असेल तर थोडी बचत पण व्हावी तुमच्याकडे यासाठी काही पर्याय असतील तर कृपया सविस्तर सांगा प्रवासाची तारीख आहे तीन पाच दोन हजार पंचवीस तर त्या तारखेला त्यामुळे त्या तारखेला आहे त्यामुळे आधीच बुकिंग करायची आहे आम्हाला तुमच्या ग्रुप बुकिंग डिपार्टमेंटशी कनेक्ट करून द्या किंवा एक रिप्रझेंटेटिव्हची माहिती द्या कृपया थोडी मदत करा